हो मी माझ्या धर्माची धार्मिक पुस्तके वाचतो त्यामध्ये मी भगवद्गीता वाचलेली भगवद्गीता ही महाभारताच्या भीष्म पर्वाचा भाग आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचे तत्वज्ञान दिले गीतेचे वाचन करणाऱ्या व्यक्ती कर्मयोग भक्ती आणि ज्ञान यांचे महत्त्व समजू शकतो आणि त्यावर जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो भगवद्गीता महाभारत यांसारखे अनेक धार्मिक ग्रंथ मी वाचलेले आहेत